हां हॅलो बोल अगं हां हां अगं पासपोर्ट अर्जासाठी ना मी तुला सांगते काय काय डॉकुमेंट्स लागतात सगळ्यात अगोदर वोटर आय डी कार्ड लागतं आधार कार्ड पण लागतं त्यानंतर लाईट बील नंतर टेलिफोन बिल सगळं परत पाणी बील गॅस कलेक्शन्स सगळ्या गोष्टी ह्या पासपोट काढण्यासाठी लागतं परत ना पोलिस वेरीफिकेशन होतं म्हणजे काय असतं की पोलिस वेरीफिकेशन हे लास्टला आय थिंक असतं मी मागच्या वेळी काढलेलं तसं लास्टला असतं आय थिंक ते त्यात पोलिस ना वेरीफिकेशन होतं तेव्हा ते घरी येतात वगैरे तुझ्या आजूबाजूच्या लोकांना विचारतात तुझे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे चेक करतात आणि त्या गोष्टी सगळ्या चेक झाल्यानंतर तुला प पासपोर्ट वगैरे भेटतो आणि त्यानंतर वोटिंग कार्ड वगैरे लागतं गॅस कलेक्शन म्हणजे सगळ्याच गोष्टी दस्त सगळं सगळं लागतं हां हां हो हो तू अर्ज केलेला आहेस का हो पॅन कार्ड आय थिंक लागतं होय गं हो जे आता मी तुला सांगितलं ना त्यातले सगळे डॉकुमेंट्स नाही पण ठराविक डॉक्युमेंट्स लागतात प ज्या जास्त करून असं हे आधार कार्ड आपलं पॅन कार्ड ह्या गोष्टी लागत आहेत जास्त करून हो हो हो हो हो हो आधार कार्ड तर महत्त्वाचंच आहे ना तुझं कु तुझं ना हे नंबर चेंज करायचा आहे का बरं बरं बरं हां हो पोलिस येतात घरी स्वतः हो सगळ्या गोष्टी ते चेक करतात म्हणजे आजूबाजूच्या चार लोकांना विचारतात वगैरे हो रेशन कार्ड पण लागतं हां हो

हां चालेल चालेल चालेल काय असेल तर मला फोन कर मग बरं बरं चालेल बाय